हॅलो हां नमस्कार सर माझं नाव शुभम माने आहे आणि मला जरा पेमेंट पावतीबद्दल जरा बोलायचं होतं माझा ग्राहक नंबर पाच सहा सात आठ नऊ चार पाच हा आहे तरं काही दिवसांपूर्वी मी आमच्या स्थानिक पेमेंट सेंटरमध्ये जाऊन माझं वीज बिल भरलं होतं तर पण त्यावेळी काय झालं की मला पावती मिळाली नाही तर आज मी पुन्हा सेंटरला जाऊन पावती वित पावतीबद्दल विचारलं होतं पण तर त्यांनी मला सांगितलं की पेमेंट झालं आहे पण सिस्टीममध्ये अपडेट झाले नाही तर त्यामुळे मला खात्री करून घ्यायची होती की माझं पेमेंट योग्यरीतीनं नोंद झालं आहे का तर नाही तर मला पेनाल्टी भरावी लागेल ना त्यामुळे तर बिल वेळेवर भरलं असूनही मला नोंद नसेल तर पुढे काही अडचणी येऊ शकतात का हे फक्त जाणून घ्यायचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला कॉल केला की कृपया प्लीज पेमेंट माझं तपासून बघा आणि शक्य असेल तर पावती माझ्या मोबाईलवर किंवा ईमेलवर पण पाठवून देऊ शकता तुम्ही